मी गॅस शेगडी बोलवली अॅमेझॉनवरून तर ती व्यवस्थित निघाली नाही त्याची चमकही अशी शायनिंग मारत नाही एकदम अशी जंगल्यासारखी झालेली आहे आणि गॅस लावताना ते गॅसच्या जवळ जे बर्नर आहे त्यातून गॅस असा बाहेर येते आणि ती व्यवस्थित नाही कारण एखाद्या वेळेस जर मुलांनी कोणी लावलं तर विनाकारण स्फोट व्हायची काम कारण एखाद्या वेळेस आपलं रेग्युलेटरचं बटन सूरु राहू शकते मुलं लावू शकतात त्याच्यामुळे त्याचा आम्हाला त्रास होऊ शकते म्हणून ते प्रोडक्ट चांगलं आलेलं नाही आणि माझी गॅस शेगडी व्यवस्थित नाही ती